मराठी भाषेतील काही सामान्य म्हणी आणि वाक्यप्रचार असे आहेत जशास तसे आई मरो मावशी जगो नाच न जाने आंगन वाकडे थेंबे थेंबे तळे साचे कानामागून आली शहाणी झाली